वर्धा लोकसभा क्षेत्राचे जे खासदार आहे ते माननीय श्री रामदासजी तडस आहे आणि या वर्धा जिल्ह्यामध्ये चार विधानसभा क्षेत्र आहे त्यामध्ये आर्वी देवडी हिंगनघाट वर्धा आर्वीचे आमदार आहे श्री दादारावजी केचे ते बी जे पीचे आहे देवळीचे जे आमदार आहे ते श्री रंजितजी कांबळे आहे ते काँग्रेसचे आहे हिंगनघाटचे जे आमदार आहे श्री समीर कुनावर ते भाजपचे आहे आणि वर्धेचे जे आमदार आहे ते आहे श्री पंकज भोयर भाजपचे आहे आता मी इथे पहा आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये राहतो या आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये मुख्यतः तीन शहर येतात आर्वी आष्टी आणि कारंजा मी इथे आर्वीमध्ये राहतो तर इथे बघा आर्वीमध्ये जर आपण विकास इथे बघितला तर वि विकास इथे सुरू आहे ओके विकास इथे सुरू आहे असं आपण म्हणू शकतो की आर्वी सिटी जी आहे ते डेवलपिंग सिटी आहे म्हणजे डेवलप सिटी नाही आहे डेवलपिंग सिटी आहे आम्ही त्या दिशेने आ जात आहे ओके आम्ही त्या दिशेने हळूहळू जात आहे म्हणजे समजा इथे आम्ही कासवासारखे पुढेपुढे जात आहे सशासारखे जात नाही आहे तुम्ही या याच्यावरून समजून घ्या की आर्वीमध्ये कशी प्रगती होत आहे इथे बघा प्रामुख्याने जो मेन रोड आहे ओके त्याची इथे दुरस्ती व्हायला पाहिजे त्याचं जे काम आहे ते इथे जलदगतीने व्हायला पाहिजे जेणेकरून जे सामान्य इथे जे नागरिक आहे त्यांची सुविधा इथे होईल